हॅलो नमस्कार मॅडम मी भावना उमरीकर बोलते मला ॲक्चुली मी तुमचं जिम जॉईन केलं आहे दोन तीन दिवस झाले तर मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही असं व्हेजिटेरियन मी असल्यामुळे काही फिटनेस आणि डायेट प्लॅन पण त्यासोबत काही सजेस्ट करू शकता का म्हणजे तुम्ही काही मला अशा ॲडवाईस देऊ शकता का ज्याच्यामुळे माझं डेली प्रोटीन रिक्वायरमेंट असेल किंवा काब कॅलरी कंट्रोल किंवा कॅलरी कट जे मला जास्त मदत करेल वेट लॉससाठी तर असं प्लीज सांगू शकता का मग त्याचं काही असं प्रमाण आहे का की मी एक अर्धी वाटी असं बदाम आणि हे असे खाऊ शकते का एक मूठभर असं हां

हो ते मी उठल्यानंतर सकाळी पहिला डायेट हा घेऊ शकते आणि मग नंतर ब्रेकफाससाठी मला काय जास्त म्हणजे जे काब्ज जास्त न करता जास्त प्रोटीन इंटेक वाढवायला लागेल ना मला आता तर जेणेकरून मला असं इफेक्टिव्ह वेट लॉस होईल नाही मी असं प्युअरली ब व्हेजिटेरियन आहे आणि कधीतरी क्वचित खात होते पण मग मधेमधे ते श्रावण वगैरेचं पाळत असल्यामुळे मग त्याच्यावरती पण मला जास्त हो असं फ्रिक्वेंट फ्रिक्वेंटली रोजच नाही खाऊ शकणार नाही आता मी सकाळी उठल्यावरती साधारण एक छोटी वाटी ड्रायफ्रुट्सचे म्हणजे ज्याच्यात जसं कधी घरात अव्हेलेबल असेल तसं खाल्ल्यावर परत ओटमध्ये मी ड्रायफ्रूट टाकणं योग्य राहील का अच्छा हा हो पण आता कसं मी जॉईंट फॅमिलीत राहते त्यामुळे आमच्या घरी कसं सगळ्यांसाठी एक कॉमन शक्यतो एक का सारख्या ब्रेकफास किंवा न्याहारी बनते तर मग कधी पोहे कधी असं आ म्हणजे सँडविचेस किंवा कधी उप्पीट नाहीतर मग उत्तपा किंवा थालीपीठ कधी बदल म्हणून इडली वडा असं असे म्हणजे मीच बनवत असते आणि सगळ्यांचा एक कॉमन बनतो तर त्याच्यात मग मी त्याच्यातलंच एखादं काही खाऊ शकते का वेगळं असं ओट किंवा त्या पम्कीन सीड्स वगैरे असं मला जर नाही तर त्याला त्याच्यात मी असं काही एखाद्या वेळेला वडा वगैरे असं तळणीचं असेल तर ते अव्हॉइड करावं का ते खाऊ शक अच्छा

म्हणजे आता बदल मला फक्त ब्रेकफास्टमध्ये हा करायचा की तळलेलं जर काही असेल तर मी त्याच्याएवजी एक ग्लासभर दूध वगैरे असं पिऊ शकते का आणि लंच माझा साधारण मी ऑफिसमध्ये जात असल्यामुळे डब्बाच असतो तर त्याच्यात मी दोन पोळ्या आणि भाजी मिळते तर त्यात तुम्ही काही बदल सुचव सुचवाल का बरं मी आता तुम्ही जे दिलेले जे आहेत ते सगळं सुरू करते मॅडम आणि परत मी पुढच्या आठवड्यात तुम्हाला फोन करेन धन्यवाद